विडिओ फोटो

एकोणतीस तारखेला हा हो हो अच्छा ठीक आहे ठीक आहे कुठं यायचं आहे

आमच्याकडे विडिओ शूटिंग आहे फोटोग्राफर आहे हां एच डीचाच आहे एच डी आहे

शूटिंग जे दोन तीन हजार रुपये

किती वाजता यायचं आहे हळदीच्या दिवशी ठीक आहे

रिसेप्शन अच्छा ठीक आहे अकोल्याला कुठं ठीक आहे पण चार दिवसाची तीन हजार कमी होतील मला वाटलं एका दिवसाचंच आहे मग येणं जाणं नाही का म्हणतील ना ते मग चार दिवसाचे दहा हजार रुपये होतील

हो हो अल्बम सगळंच येणार

अजून काय ठीक आहे ठीक आहे